व्यावसायिक उपर उपक्रमांसाठी वापरता येतील अशी आमच्या भागातील नैसर्गिक संसाधन लय खूप जास्त प्रकारचे आहेत जसं की आपलं ऑरगॅनिक फार्मिंग ऑरगॅनिक फार्मिंग करण्यासाठी आपण नॅचरल जे नॅचरल जे सीड्स आहेत ते प्रोड्यूस करून त्याला विदाउट केमिकल केमिकल न प्रोड्यूस करता पण त्याला उगवू शकतो त्याची चांगली काळजी घेऊन त्याला मोठ्ठे करू शकतो आणि त्याचे जे त्याच्या थ्रू आपण चांगलाच इन्कम काढू शकतो जेणेकरून आपल्याला चांगलाच फायदा होईल आणि दुसऱ्याला कोणालाही आप त्याचा त्रास होणार नाही साईड इफेक्ट होणार नाही आणि मोठ्ठे रोग जसं की कॅन्सर बी पी शुगर हार्ट अटॅक ज्या त्या आजार टळतील आणि पुढच्या चं आयुष्य फार मोठ्ठं होईल तो आ चांगलं व स्ट्रेसमुक्त आयुष्य जगू शकेल धन्यवाद